हा सर मला तुमचं शोरूम ओपन आहे का मला तुमच्याकडून बूटं पाहिजे होते शूज अजून कोणते कोणते टाईप आहे तुमच्या कसे हा का नाही स्न स्निकर्स ब्लॅकमध्ये आहेत का तुमच्याकडे हा का ब्लॅक डायमंडमधून पाहिजे होती आम्हाला तसं तर प्रायज त त्याचे किती आहे सांगा मी त्याच्यानुसार सांगतो तुम्हाला तसं काय नाही आमचं

हां का मग चालते अजून त्याच्यामध्ये लो प्राईजमध्ये कोणत्या आहे का तुमच्याकडे असं आहे का बरं बरं प पुमामध्ये कोणते कोण पुमामध्ये आहेत का कोणते अजून असे त्याच टाईपमध्ये ब्लॅकमधून असं आहे का बरं बरं असं आहे का मग चालते ते पण चालते आम्हाला अजून कोणते आहेत का अजून हा स्न स्निकर्समधूनच घ्यावं माझा विचार आहे माझा स्निकर्समधून ते तुम्ही म्हटलेले चालतात ते ब्लॅक डायमंडवाले त्या प्राईजमध्ये बरं डिस्काउंट काय असतात त्याच्यामध्ये बरं बरं चालते मग तुम्हाला सांगतो मी फोन लावून डबल एकदा बरं चालते चालते ठेवतो